सहलीला जावडते आवडते आपल्याला निसर्गातनी पर्वत रांगातनी म्हणजे डोंगर दऱ्यांतनी डोंगरात फिराले गेलं की फायदेच फायदे आहेत कसे फायदे म्हणजे डोंगरात फिराले गेलं की आपल्याला शुद्ध हवा ऑक्सिजन मिळते निसर्गात आलेल्या झाडाच्या ला जे फळं फुलं येतात वेगवेगळ्या प्रकारचे ते पाहाला मिळते आणि फळं खाल्ल्यानंतर आपल्याला एनर्जी येते काही फळं अशी असतात की ती रोगराईसाठीपण उपयोगी असतात त्याची आपल्याला जाणीव होते माहिती मिळते निसर्गातनी फिरल्यावर पर्वतरांगातनी वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात वेगवेगळ्या प्रकारच्या वेली असतात त्या आपल्याला जवळून न्याहाळता येतात काही उंच वृक्ष असतात काही ठेंगणे वृक्ष असतात काही छोटे छोटे गोल वृक्षाला फळं लागलेले असतात ते आपण पाहू शकतो जवळून खाऊ शकतो आणि जंगलातल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल भरपूर असते झाडं ते आपल्याला ऑक्सिजन पुरवतात त्याच्यामुळे जंगलात फिरणं पर्वतात फिरणंचा एक वेगळा आनंद आहे पर्वतरांगाच्या रांगा राहतात अतिशय उंच असतात काही खाली असतात तर काही उंच असतात नदी नाले पाणी साचलेले डबके त्याचे मोठमोठे त्यातनी मासोळ्या असतात नद्यातनी मासोळ्या असतात थंड पाणी असते शुद्ध पाणी असते थंड पाण्यातनी आनंद असतो